हॅलो हां आनंद हां आनंद फ्लावर ते आम्हाला मकर संंक्रांतीसाठी थोडी ऑर्डर द्यायची होती हो घेत तुम्ही घेता का ऑर्डर आधी हा तर हे मकर संक्रांतीसाठी आमच्या घरी कार्यक्रम आहे तर आम्हाला बुके परत गजरे फुलाच्या माळा आणि गुलाबाचे फुलं क्वांटिटी सांगू का तुम्हाला पाकळ्या एक दहा किलो बुके पंधरा आणि गुलाबाचे फुलं एक पाच डझन आणि आणि याचे भाव पण सांगा नंतर पाकळ्या दहा किलो बुके दहा एक शंभर गजरे मोठे हार चार आणि घरपोच पाहिजे होतं तर मग हो मी समरनंवरून बोलतो राम मंदिरापासून तिथं घर आहे धाराशिव इथंच प्रॉपरचा देऊळ

आणि रेट सांगा ना रेट आणि पेमेंट कसं करायचं

बरं बरं तुम्हाला काय जी पे फोनपे काय आहे का तुमचं चालते चालते पण आम्हाला फ्रेश पाहिजे बरं का माल चालते मग तेरा तारखेला रात्री दिलं तर चांगलं होईल बरं बरं चालत आहे